सार्वजनिक प्रदर्शन किंवा प्रस्थापनेसाठी शिल्प तयार करताना पहिले म्हणजे आपण ज्या व्यक्ती चा शिल्प तयार करतो आहे किंवा कोणत्या वस्तूचं शिल्प तयार करतो आहे ती तिचा अभ्यास करणं गरजेचं असतं त्या एखाद्या व्यक्तीचा आपण उदाहरण घेतलं तर त्या व्यक्तीचं वय काय आहे त्याची चेहऱ्याची ठेवण कशी आहे त्याची जर पूर्ण उभा असलेला जर शिल्प तयार करायचं असेल त्याची उभं राहण्याची पद्धत कशी आहे त्याची पेहराव कसा करतात ते त्यांचं सगळं पूर्ण बॉडी लँग्वेजचा सगळा अभ्यास करून तशा पद्धतीने आम्हाला त्याचं सौंदर म्ए हा जरा सौंदर्य शास्त्र हे दोन्ही आम्हाला त्यात साधून त्याप्रमाणे त्याचं शिल्प तयार करायला लागतं परत ते तयार क केल्यानंतर ते त्यामधे वापरणारं जे मटेरियल असेल हे दीर्घकाळ कसं टिकेल तो जी ते जे शिल्प तयार करू हे दीर्घकाळ टिकणारं असलं पाहिजे ह्यासाठी आम्ही कोणत्या मटेरियलचा यु युज करू हा एक अभ्यास असतो की त्या जर नुसतंच फक्त काही काळासाठी ठेवायचं असेल तर कोणतं शिल्प आणि दीर्घकाळासाठी ठेवायचं असेल तर कोण कोणत्या वस्तू वापरल्या जाव्या ह्याचा अभ्यास करावा लागतो तसंच एक काही शिल्पं ही फक्त प्रदर्शनासाठीच कु केली जातात तर त्या किंवा स्वतःच्या समाधानासाठी किंवा स्वतः एक आपण शिल्प मना मनाच्या हेच्याप्रमाणे एक प्रतिमा तयार करून आपण केलेलं ती कोणती ज्ञात व्यक्तीची किंवा ज्ञात वस्तूची नसते ती ॲबस्ट्रॅक्ट फॉर्म म्हणतो आपण त्यांना तशा पद्धतीचे असतात तर त्यामधून तुम्हाला संदेश काय द्यायचा आहे हासुद्धा त्या त्यामध्ये क्लिअर असला पाहिजे अशा दोन्ही गोष्टी ह्यामध्ये साधल्या गेल्या म्हणजे कार्यक्षमता आणि त्या शिल्पाची सौंदर्य शास्त्र हे दोन्ही जेव्हा समतोल असेल त्यावेळेस ते स शिल्प सुंदर आखीव रेखीव दिसलं जाईल